अकोला जिल्हा सेंटरमध्ये असल्यामुळे इथून चारही द्रवे रोड रेल्वे असे कनेक्शन आहेत आणि इथून मराठवाडा विदर्भाचं आणि तुमचं पश्चिम सगळ्यांचं इथंच जवळ पडतं